प्रश्न आहे की एवढ्या वर्षात भारतातील मनोज मनोरंजन क्षेत्राचा विकास कसा झाला आहे आता एवढ्या वर्षात म्हणजे किती वर्षात जर आपण स्वातंत्र्यानंतरचा काळ घेतला तर मला वाटतं तेव्हा नाटक किंवा सिनेमा हे करमणुकीचं मुख्य माध्यम होतं याशिवाय स्थानिक कार्यक्रम जे व्हायचे स्थानिक लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी काही गणेशोत्सवात कार्यक्रम व्हायचे त्यालाही लोकांची हजेरी खूप असायची साहित्यिक कार्यक्रम व्हायचे त्याला लोक मोठ्या प्रमाणात हजर राहायचे कारण करमणूकीची अगदी फार कमी मोजकी अशी माध्यमं त्यावेळी उपलब्ध होती नंतरच्या काळात दूरदर्शन आलं पहिल्यांदा ते दिल्लीला आलं नंतर महाराष्ट्रामध्ये आलं मुंबईला जेव्हा दूरदर्शन केंद्र सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा त्याचं तीन तासच प्रक्षेपण असायचं आणि लोक अगदी वाट बघायचे पहिल्यांदा सुरुवातीला ते श्वेतधवल होतं तेव्हा श्वेतधवल कार्यक्रम कुठले आहे असला तरी ती हलती चित्र जी होती ना ती बघणं लोकांना लोकांसाठी एक मोठीच करमणूक होती आणि मग नंतर चोवीस तास कार्यक्रम सुरू झाले वेगवेगळ्या वाहिन्यांचंही इथे या करमणुकीच्या क्षेत्रामध्ये आगमन झालं आता तर ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत आणि त्यामुळे पण त्यामुळे एक झालेले आहे की जे सो कॉल्ड आपण सेलिब्रिटीज म्हणतो असे काय म्हणतात प्रसिद्ध व्यक्तिमत्व जी आहेत ती पूर्वी त्यांचं दर्शन जे असायचं ते थोडं दुर्लभ असायचं पण आता मात्र वेगवेगळ्या चॅनल्सवर किंवा वेगवेगळ्या वाहिन्यांवर ओ टी टीवर जे काही त्यांचे सिनेमे येतात त्याचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून ते स्वतः लोकांमध्ये येऊन मिसळतात हे आता एक नवीन अनुभवाला आलेलं आहे आणि करमणूक क्षेत्रात बदल झाला आहे सध्या खूप संधी उपलब्ध आहेत त्यासाठी असं मला वाटतं आणि शिवाय हे जे रियॅलिटी शोज आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अगदी सामान्य घरातला जो मुलगा असेल त्यालाही त्या वाहिनीवर संधी मिळते आणि तो पुढे येऊ शकतो अर्थात त्याम मुळे एक झालेलं आहे की लोकांची थोडी कष्ट करण्याची जी प्रवृत्ती आहे एखादा एखादं ध्येय गाठण्यासाठी कष्ट करणं हे जे आहे ते कधी कधी घडत नाही मुलांना असं वाटतं की हां याच्यामध्ये मी भाग घेतला की मला विनासायास प्रसिद्धी मिळेल आणि लोकांना बघायला काय आवडतं मला वाटतं हे फार वैयक्तिक स्तरावर हा प्र प्रश्न आहे एज्युकेशन लेवल काय आहे लोकांची याच्यावर सुद्धा ही जी आवड आहे ती उपल ती अवलंपूर असू शकते आता काही गेल्या काही वर्षामध्ये जे विषय हाताळले गेले आहेत आर्टिकल तीनशे सत्तर यावर किंवा काश्मीर फाईल्स यासारखे जे चित्रपट आलेले आहेत त्यालाही काही वर्गातल्या लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे पण मला वाटतं काही स्तरातल्या लोकांना म्हणजे विशेषता जर शैक्षणिक लेव्हल जर तेवढी नसेल तर अजूनही लोकांना ढिशुम ढिशुम मारामारी यांनी भरलेले जे मसाला चित्रपट म्हणतो ते बघायला आवडतात असं मला वाटतं पण हो लोकांची आवड आता हळूहळू बदलते आहे असंही वाटतं आणि केवळ कुणीतरी एक सेलिब्रिटी त्याच चित्रपटात काम करतो आहे म्हणून मी तो जाऊन बघेन ही जी प्रवृत्ती आहे ती कमी होत चाललेली आहे लोक म्हणतात हं हा नवा आर्टिस्ट एक आहे नवा कलाकार आहे त्याचा मला त्या त्याचं जे रिपोर्ट्स आहेत त्याच्याबद्दलचे ते चांगले आलेले आहेत अनून तर त्यामुळे मला हा जाऊन चित्रपट बघायला आवडेल असं म्हणतात आणि काही जण मात्र नको कशाला ते थेटरमध्ये जाऊन बघायचं येईल ना ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बघू तेव्हा अशी काही काही जणांची अशी काय काय जणांची विचारसरणी असते पण मला वाटतं इन असे कधी कधी वाटतं की हो एंटरटेनमेंट फार झालेली आहे मनोरंजन इतकं नको चोवीस तास मनोरंजन नको थोडंसं हे कमी करावं पूर्वी तीन तास जो दूरदर्शन होता ना तोच चांगला असंही कधी कधी वाटतं